मला असं वाटतं की नृत्य जेव्हा आपण करतो तेव्हा सगळेच एकत्र येऊन ते करत असतो आणि त्याला एन्जॉय करत असतो आणि तेव्हा आपण असं बघत नाही की कोण कोणत्या रिलीजनचा आहे किंवा कोण कोणत्या कास्टचा आहे किंवा कोण गरीब आहे किंवा कोण अमीर आहे असं काही म्हणजे त्यांचं काही स्टेटस स्टँडर्ड वगैरे बघत नाही असं मेनली सगळे एकत्र येऊन आता शाळेत जर आपण नृत्य करत असू गॅदरिंगला वगैरे तर असं नाही की जे आमिर आहे त्यांचं वेगळा एक ग्रुप बनणार आणि जे थोडे मिडलक्लास आहेत त्यांचा वेगळा ग्रुप बनणार असं नसतं सगळे एकत्र येऊन नृत्य करतात आणि त्याला एन्जॉय करतात मग नृत्य जे आहे ते एकत्र आणून समुदायाची भावना वाढवते असं आणि जे आपलं जे शो सोशल आणि आपलं जे कल्चरल इंटरॅक्शन असतं इंटरॅ भे भेट वगैरे असते ते वाढ वाढवतं नृ नृत्य आणि आपल्या मनात म्हणजे असं आपण चांगलं नृत्य वगैरे बघत असतो ते बघायला पण ते चांगलं वाटतं भले ते कोण कोणी करत असेल म्हणजे कोणत्याही रिलिजनचं व्यक्ती करत असेल मग ह्या नृत्यामध्ये असं रिलीजन वगैरे येत नाही कोण कोणत्याही कल्चरचं नृत्य करू शकतो आणि हे ते एकत्र आणतं नृत्य सगळ्या लोकांना आणि सगळ्या कास्टच्या लोकांना किंवा सगळ्या स्टँडर्डच्या लोकांना आणि एकत्र आणून ते एन्जॉय करणं शिकवतं